एखाद्यासाटी भेट म्हणून काय द्यावे तर कधी आपन गिफ्ट वगरे देतो परंतु त्याच्यापेक्षा आपन स्वतः काय दिले हाये ते देने अधिक चांगले असते असेच मी मला कविता लिहायला फार आवडते आणि वाचायलाही आवडते तर आता आईचा वाढदिवस होता तं आईला काय भेट्यू म्हणून मी हा विचार केला की आपन आईवेअर कविता लिऊ आणि त्या कवितेचा अर्थ तिला आपन समजून सांगू म्हणजे ती तिला आवडेल का आवडेल तर ती कविता मी अशी लिहिली की आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबेलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा ती आपल्याला जानवत नाई आता नसली तर कुठंच तरीही नाही म्हनवत नाही जत्र पांगते पाल उठात पोरक्या जमिनीत उभाळे डात आणि आई मनामत तशीच जाते ठेऊन काही जीवाचा जीवलाच कडावा असे द्यातील घेऊन तं आई जेव्हा आपल्याला घरात असते तेव्हा ती आपल्याला कळत नाही आणि आपन तेव्हा तिचं महत्त्व आपल्याला समजत नाही की हाए आई हाए की नाही पन ती जेव्हा घरात नसे आपन पाच पाच मिनटात आई आई असे करत असतो आई हे कुठे ठेवलं आय ते कुठे ठेवलं तसं जत्रा उठल्यानंतर प खाली पाला पाचोळा असतो तसंच आई घरात नसल्यानंतर आपल्या घराचा पाला पाचोळा होतो आणि त्यामुळे आपण पोरके होतो आणि जशे आपल्या आई आपल्याला काही आठवणे आपल्या मनात ती ठेऊन जाते आई असतो एक धागा आणि वातीला उजड देवनारी संमयतील जागा घर उजाडतं तेव्हा तिचं नस्त भान विजून गेली आंधारात की सैरा वेरा धावालाही कमी पडत राह जशी संय आपल्याला उजड देते तसेच आई आपल्या घराला उजड देते आणि ती समईला समईचं जेव्हा तिला घर उजाडते तेव्हा तिचं भान नसतं आणि विजून गेले की आंधरात तिला सैऱ्या वैऱ्या दवायला कमी पडतात आन जेव्हा जी आपल्या घराकडे लक्ष देते तेव्हा तिथला स्वतःचं भान नसतं परंतु ती जर थोडीशी भांभावली तर तिला काहीतरी चुकलं तिच्या हातून तर ती इकडे काहीतरी ते कसं सावरेल याच्यासाठी ती धावपळ करत असते आणि आईखरंच काय असते तं ती लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साई असते लंगड्याचा पाय असतो आणि धर्ची ठाय असते आई ही खरंच आपल्या लेकरसाटी एक चांगली आई असते आणि वासराची गाय असते आईसाठी आपल्याला कितीही आपण लिहिलं आई विषयी तर आपल्याला ते कमी वाटतं आणि हे एक खू खूप प्रेमळ अशी व्यक्ती आहे ईश्वर पृ्व प्रत्येकाची काळजी घेन्यासाटी कोणीतरी पाहिजे म्हणून ते आपल्या आईला घडवले आहे आणि मी ती आईला सांगते की आई हा मी तिला एक सुविचार पण म्हणून दाखवला की एवढा आकाश एवढा कागद समुद्रा एवढी शे तरी आईचे प्रेम आपल्याला लिता येनार नाही आन त्यामुळं आईही खू ऐकून खूप खूश झाली आणि तिला बिच्या डोळ्यातून आणंद अश्रू येऊ लागले